हॅलो मॅम मी अश्विनी रावत बोलत आहे मी अमरावतीला पहिल्यांदा येत आहे तिथं फिरण्यासाठी तर तुम्ही मला त्याबद्दल माहिती देऊ शकता का हां हां हां हां हां हां मी ऐकलं आहे हां हां त्याच्याबद्दल ऐकलं आहे थोडंफार

हां हां हां हां

हां हां हा आणि ते मॅम राहण्याचं ठिकाण म्हणजे राहण्यासाठी काय व्यवस्था आहे म्हणजे कुठे काय कुठे करू शकतो आम्ही राहू शकतो असं काही आहे मॅ आम्ही पुण्याहून आहे आणि पहिल्यांदा आहे तर म्हणून तिथली काही माहिती नाही तर तुम्ही आम्हाला प्रॉपरली बुवा राहण्याचं खाण्याचं वगैरे काही सांगाल का

हां हां हां हां हां

हां हां त्याबद्दल ऐकलं आहे मी मॅम तुम्ही तपोवनबद्दल बोलल्या होत्या मगाशी तर ते तपोवनमध्ये जे कुष्ठरोगी आहे तर ते जे म्हणजे बनवतात सतरंजी किंवा त्यांच्या हाताने जे साम बनवतात तर ते आपण स्वतः विकत घेऊ शकतो का हां हां

हां हां

आणि मॅडम इथे मी ऐकलं होते की इथं वडाल वडाळी फूल म्हणजे च छत्रीतलाव हा फेमस आहे तर मग तिथे पण

आणि मॅम काय म्हणते बुवा आमच्या सो म्हणजे आम्ही मुली असल्यामुळे आमच्यासोबत जर म्हणजे हे आमच्या सोयीचं राहण्याचं ठिकाण तुम्हाला म्हणजे तुम्ही सांगू शकता का त्याबद्दल कुठे कुठे राहू शकता बुवा आ

नाही मॅम थँक्यू म्हणजे खूप छान वाटलं आणि मी तुम्हाला आल्यावर तिथे फोन करेल ते चालेल ठीक आहे ना ठीक आहे हां